निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंतयोगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतीवंत जाणता राजा असं ज्याचं वर्णन आहे त्या शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र श्रीमान योगी हे रणजित देसाई यांनी लिहिलेलं माझं अतिशय आवडतं असं पुस्तक आहे माझ्या वडिलांनी वाढदिवसाला दिलेलं हे पुस्तक म्हणजे आमच्या वाचनप्रिय मनाला मिळालेली मेजवानीच होती आईवडिलांची वाचनाची आवड आम्हां दोन्ही भावंडांमध्ये असल्याने आम्ही लवकरच श्रीमान योगी या शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या कादंबरीचे अक्षरशः पारायण केले हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचताना शिवाजी महाराजांच्या आयुष्याचे अनेक पैलू उलगडू लागले जिजाऊ व शहाजीराजांच्या घोडदौडीपासून सुरुवात झालेली कादंबरी हातातून सोडवतच नव्हती दुपारच्या जेवणाच्या वेळी या पुस्तकाची संगत लाभली श्रीमानयोगी हे पुस्तक पुढे आमच्या डायनिंग टेबलचा अविभाज्य भाग बनले जनतेच्या कल्याणाची जवाबदारी स्वीकारणारा हा राजा अतिशय प्रजादक्ष कमालीची दूरदृष्टी असणारा आदर्श राज्यकर्ता अष्टपैलू अष्टावधानी त्याचबरोबर कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस समा सन्मानाने वागविणारा व सुरक्षित पाठविणारा परस्रीला मातेसमान मानणारा विश्वातील एकमेव राजा थोर सेनानी व आदर्श राज्यकर्ता ही त्यांची विविध रूपे पाहून मन थक्क होते यश मिळाल्यानंतर हुरळून न जाणारे व पराभवानंतर न खचणारे राजे आम्हाला अलौकिक वाटतात आदर्श मुलगा पती शिष्य मित्र वडील स्वप्नांना प्रत्यक्षात आणणारे राजे अतिशय वास्तवादित आहेत शिवचरित्रातील अनेक घटनातून या सर्वांचे आपणास पुरेपूर प्रचीती येते त्या पुस्तकात वापरलेल्या भाषेमुळे संवादामुळे आपल्याला त्या काळातील संस्कृतीची ओळख होते आऊसाहेब जिजाई दादोजी कोंडदेव सईबाई सोयराबाई पुतळाबाई इतर राणीवसा तसेच मनोहारी संभाजीराजे बाळराजे व सर्व कारभारी यांचे अनोखे दर्शन घडते राजांच्या शौर्याचा इतिहास आजही प्रेरणादायी ठरतो जवळजवळ पस्तीस वर्षापासून हे पुस्तक अनेकदा वाचूनही मन भरत नाही प्रत्येक वेळेस नव्यानेच वाचावेसे वाटते अनेकदा नैराश्य उदासीनतेच्या काळात हे पुस्तक नव्याने जगण्याची उमेद देत असते आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक परिस्थितीत या पुस्तकाकडे सदैव परतत असतो या पुस्तकातील महान व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित असलेले पिच्चर मला नेहमीच चित्रपट मला नेहमीच बघायला आवडतात आणि भविष्यातही ते मला पहायला नक्कीच आवडेल